समाजात शांतता राखण्यासाठी काय केलं पाहिजे तर समाजाची शांतता राखायची आहे सलोखा निर्माण करायचा आहे तर यासाठी जे मतभेद निर्माण केले जात आहेत ते मतभेद निर्माण होऊ नये

सगळ्यांच्यात जागरूकता निर्माण केली पाहिजे त्याबरोबरच त्यासाठी आवश्यक काय आहे तर तेवढा अभ्यास असणं गरजेचं आहे योग आता समाजात योगदेखील सांगता येईल की जो भारतीय दर्शनशास्त्रामध्ये सांगितलेला आहे त्याच्यामध्ये जे योग साधला जातो त्यातून योगाद्वारे कुठेतरी मनाला एक शांतता मिळते समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटना या का घडतात तर अर्थात या घडणाऱ्या घटना आहे त्या घटना घटना कारण घडण्यामागच्या कारणा कारणं जी सांगितली जात आहेत त्यामध्ये सामाजिक मतभेद तसेच इतर कारणं आहे दंगली होणं तर विविध प्रकारची अशी होणारे जे काही गुन्हेगारी बघता येईल तर ते त्यातूनच दंगल गुन्हेगारी ही यातूनच आपल्याला पाहायला वाढलेली पाहायला मिळते आणि त्यासाठीच नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कायदा व्यवस्थेमध्ये कठोर असे कायदे केले पाहिजे देशामध्ये आता वाढती जी गुन्हेगारी आहे ती पाहायला गेली तर आज देखील ती गुन्हेगारी पाहायला मिळते त्याला विविध कारणं आहे बेरोजगारी देखील असू शकते पण कुठेतरी ही गुन्हेगारी पण थांबली पाहिजेल यासाठी कठोर असे नियम कायदे करणं गरजेचे आहे तेव्हा ते कुठेतरी थांबतील शाळांमध्येच जे संस्कारमूल्य यांची रुजवणूक होते ती पुढे त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक जीवनात देखील शिकायला मिळणं गरजेचं आहे लहानपणापासूणच त्यांच्या मनावर तिथे बिंबवणं गरजेचं आहे तेव्हा कुठे ती लहान मुलं पुढे जाऊन काही करणार नाहीत असं वाटतं